माझं नाव मिलिंद आणि मी एक शेतकरी आहे माझं गावाकडे एक कृषिकेंद्र आहे आणि मी त्याच्यावर माझा उदरनिर्वाह करत असतो परिस्थिती इथे फार गंभीर आहे नोकऱ्याचे खूप मोठे प्रश्न आहे शिक्षणाचा अभाव आहे अकोल्यामध्ये शिक्षणप्रणाली ही खूप वाईट आहे आणि इथं खूप पैसे लागतात शिक्षण जरी घ्यायचं म्हटलं तर आणि इथे फक्त धंदा केलेला आहे शिक्षणाचा